मला हायकिंग करताना वन्यजीव अगदी फार कमी भेटलेले आहेत जसे की जाप अस्वल काळे अस्वल हे एकदा भेटले होते साप जेव्हा माझ्या मला दिसला तेव्हा मी त्याच्यापासून आधीपासूनच थोडी सावध होते परंतु जसं मी त्याच्या जवळ जवळ जात होते तसं तसं तो माझ्यापासून लांब जात होता म्हणजे ह्याचा अर्थ असा असतो की वन्यजीव हे त्यांच्या जीवालासुद्धा घाबरलेले असतात जर आपण त्यांना काहीच केले नाही तर तेही आपल्याला काहीच करणार नाही तसंच अस्वलाचंही होतं अस्वल मला दिसले होते पण परंतु ते खूप लांब होते मी बघूनच मला फोटो मी काढायला लागले अस्वलाचे तर जसे ते फ्लॅश त्या त्याच्या तोंडावरती पडत होती तसं तसं ते अजून जास्त माझ्याजवळ येऊ लागलं मग मी फोटो काढायचं बंद केलं आणि मी गाडीमध्येच होते कारण की आम्ही हायकिंग करायला जस्ट चाललोच होतो तर तेवढयात अस्वल दिसलं होतं मग असं करत असताना मला आमच्या आमचे जे कोच होते त्यांनी सांगितले की कधीच असं हे करू नये किंवा क कधीच दुसऱ्या प्राण्यांना असा त्रास द्यायचा नसतो खरंतर ट्रेकिंग आणि हायकिंगमुळे प्राण्यांचे जे वन्यजीव असतात त्यांचा नाश हा होतोच कारण की एखादा आता साप त्याने मला काहीच केलं नव्हतं परंतु मी घाबरले आणि मी एखादी काठी मारली असती काय झालं असतं आणि तो साप मेला असतं तर अशामुळे अशा ह्या ट्रेकिंग किंवा हायकिंगमुळे मला वाटते की वन्यजीवांचा नाश होतो परतु हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी करावं लागेल काहीतरी म्हणजे आता हे अस्वल वगैरे हे जसे प्राणी आहेत तर त्या प्राण्यांना एक वेगळ्या ठिकाणी जिथे मानवी वा मानवांचा वास नसतो त्या ठिकाणी येऊन जाऊन सोडवायला सोडवायला पाहिजे म्हणजे ते पण सुखी राहतील आणि आपल्यालासुद्धा आपले ट्रेकिंगचं किंवा जे हायकिंग आहे त्याची म आनंद घेता येईल